अमरावती जिल्ह्यातील इतिहास काय आहे आणि तो काळान काळानुरूप कसा विकसित झाला आहे प्राचीन काळ प्रमुख घटना आधुनिक विकास या जिल्ह्यातील काही प्रसिद्ध एसीतीसी नावे आहेत की ती म्हणजे म्हणजे काही ह प्राचीन काळातमध्ये काही भिंतीवर जे कोरलेली आहेत त्यांना पण वेगवेगळे नावं आहेत काहीतरी बरचसं असं मला आठवत नाही आहे सध्या ते आणि काही शिवाजी महाराजांचे किल्ला आहेत त्यांना नावं दिलेले आहेत रायगड किल्ला असे म्हणजे शिवनेरी किल्ला अशाप्रकारचे किल्ले आहेत त्यांनाही नाव देण्यात आले